खरं तर मी काही ट्रेकिंग वगैरे करत नाही किंवा असं कधी काही प्रसंग आलेला नाही पण नॉर्मली ट्रेनमध्ये असताना किंवा अगदीच मी म्हणजे ते दरवाजाच्या जवळ उभी असेल लोकलमध्ये असताना तर मला त्या वेगाची फार जास्त भीती वाटते किंवा उंचीची थोडीफार भीती वाटते पण अगदीच माझ्या मनात काही खूप असं भयगंड आहे वगैरे असं काही नाही नॉर्मली तेवढी मला भीती वाटते उंचीची किंवा उंचीची भीती वाटते बाकी असं खास काही नाही आहे